हां बोला नमस्कार हां हां बोला काय हो हो आहे आहे बोला हां हां हां हां हां हां

नाही किती ह्या महिन्याला हप्ता म्हणजे असं काय असतं की आपल्याला

हां बारा म्हणजे भरायचेत त्याचे अर्ध्या हां हां मग ते कुठे तुम्ही घरी येणार सगळं हे करायला की आम्ही यायचं तिथे अमूक एवढा बॅलन्स ठेवायला पाहिजे हां हां ओके म्हणजे कोणाच्या पण नावावर करू शकतो आपण हे

आहे आहे हो ओके ओके हां तेच म्हणाले म्हणे वयाचे हे असेल त्याला मुलगीला ठेवू शकते अठरा वर्षाच्या वरती की खाली काय

ओके ओके नाही नाही काय नाही त्यात नाही बसत हो हो चालेल हां